हां बोला ना मॅम हां आहे ना आता ते नवीन प्रोडक्ट आलेलं आहे याचं आहे याचं हर्बलचं आहे छान लिपस्टिक वगैरे आणि पावडर फाँडेशन वगैरे याच्यात एम आर प्राईस नाही रहात ते ए एम आर प्राईजनी नाही देत कमी याच्यात मिळते तुम्हाला ना मॅम आर डी ओपन करावं लागेल आय डी ते अडीच हजारापर्यंत करावं लागेल तुम्हाला आर डी ओपन तुम्हाला पाच हजाराचं प्रोडक्ट दिल्या जाईल

लिपस्टिक फाँडेशन आणि मस्कारा वगैरे आय लाइनर हे सर्व काही मिळेल मेकअप मेकअप म्हणजे सगळंच आलेलं आहे ना पुढल्या महिन्यापासून लॉन्ज होणार आहे हां पुढल्या महिन्यातच तुम्हाला करंल हां हो छान इफेक्ट वगैरे छान आहे हां हां इफेक्ट छान आहे ग्लो करते छान एकदा लावलं की स सकाळी लावलं की संध्याकाळपर्यंत ग्लो तसाच राहतो न नाही कमी याच्यात नाही मिळणार मॅम कारण ते पूर्ण आय डी आर डीच्याच हेच्यात मिळ घ्यावं लागेल ना तुम्हाला

हो हो ते अडीच हजाराची आहे पाच हजाराचं तुम्हाला पूर्ण साहित्य मिळेल लिपस्टिक वगरे सगळं आलंय त्याच्यात मेकअपचं नाही नाही असं साईड इफेक्ट काहीच नाही आहे त्याचं हां मनसोक्त आहे छान आहे असं म्हणजे हां एकदा ट्राय करून बघा हां लिपस्टिक पण छान आहे असं काहीच नाही साईड इफेक्ट कशाचाच नाही आहे पावडरचा नाही फाँडेशनचा नाही आय लाइनरचा तर नाही छान ग्लो करते प्रोडक्ट खूप सुंदर आहे एकदा येऊन तुम्ही घेऊ शकता ट्राय करू शकता प्राईज केलं जाईल ना मॅम तुम्ही एकदा येऊन तर भेटा नाही नाही असं काहीच नाही होत ए आयुर्वेदिक असल्यामुळे ते काहीच होणार नाही त्याचा इफेक्ट या एकदा एकदा